आजकाल मुलांना मोटरगाड्याही खूप आवडतात कारण मुलं हे गाड्या खेळतात गाडी गाडी खेळतात सर्व मुलांना मोटरगाड्या जमा करण्यात खूपच आवड आहे मोटरगाड्या जमा केल्या करतात आणि त्या गाड्या गाड्या त्यांना खूप आवडतात प्रत्येक प्रकारची गाडी ए टू म्हणजे म एरोप्लेनसारखी गाडी पुन्हा रेल्वे गाडी खूप प्रकारच्या गाड्या त्यांना आवडतात आनि काही मऊ खेळणी पण आहेत मऊ खेळणी ग खूप छान म्हणजे मुलांना लहान मुलांना तर मऊ खेळणे चा संग्रह असलाच पाहिजे कारण त्यांना ते खेळणी कुठं लागत म्हणजे खेळता खेळता लागत नाहीत हे मला खूप आवडते कारण ते त्यांना लाग म्हणजे खेळता खेळता कुठलं लागलं तर लहान मुलांना सांगता येत नाही की मला हे खेळणं लागलं त्याच्यामुळे मऊ खेळणे पण मुलांना खेळण्यासाठी खूप चांगले आहे लहान मुले हे खेळणी खेळतात पण त्याच्यामध्ये मुलांना तर गाड्याही खूप आवडतात कारण मुलांना गाड्याची शौकीन आहेत कार मोटार रेल्वे आणि पुन्हा एरोप्लेन अशा गाड्याही मुलं जमा करतात काही काही मुलं तर खूप गाड्या जमा करून ठेवतात कारण त्यांना गाड्या गाड्या खेळायला खूप आवडते घरामध्ये खूप खेळणी असतात पण मुलांकडे तर गाड्याच पाहाते कारण गाड्या हे सर्वांना आवडते आणि मुलं हे खेळ खेळतात ते आजकाल मुलांना गाड्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे मुलं हे गाड्या खेळूनच बाहेर बाहेर पण गाड्या खेळतात आणि मुलांना गाड्याचा हे खूप छंद आहे प्रत्येक मुलं हे कुठेही जा मुलं हे गाडी गाडी म्हणून खेळतात एक दोन मुलं जरी जमले चार पाच मुलं असो त्यांच्याकडं गाड्या जर असल्या ते खूप खुश होतात त्या गाड्या बघून त्यांना खूप आवड निर्माण होते आणि पुन्हा गाड्या घ्या वाटतात